मी माझ्या मित्रांना सांगेन की आजच्या युगात वाढत्या कचऱ्याच्या प्रमाणामुळे पर्यावरणावर मोठा ताण पडत आहे प्लास्टिक इलेक्ट्रॉनिक वस्तू कपडे घरगुती वस्तू यांचा उपयोग करून नंतर त्या फेकून देण्याची सवय सामान्याना झालेली आहे या पद्धतीमुळे केवळ कचरा वाढत नाही तर नैसर्गिक साधनसंपत्तीवरही परिणाम होतो तसेच यामुळे ही सवय अत्यंत महत्त्वाची ठरते की वस्तू उपयोग पद्धतीने पुनर्वापन केल्यास आपण पर्यावरण वाचवू शकतो आणि खर्चही कमी करू शकतो त्याच्यामध्ये मुख्यतः म्हणलंं तर कपड्यांचा पुनर्वापर जुने कपडे टाकण्याऐ टाकण्याऐवजी त्यांचा वापर इतर उपयोगी वस्तूमध्ये करता येतात जसं की ज जुन्या साड्यांपासून पिशव्या उशीचे आच्छादन